लोकांचे वजन का वाढते चरबी का वाढते रात्रीच्या वेळेस आपण फिरायला पाहिजे जेवण केले काय आपण आराम करतो आराम अजिबात करायचा नाही फिरायला जायला पाहिजे आणि आपल्या आहारात पण कंट्रोल करायला पाहिजे जसं तेलकट पदार्थ आहे जसे आलूची चटणी वगैरे आणि तळणारे तळलेले पदार्थ समजा हे खूप खायला पाहिजे तरी पण आपण तेवढं आपण मानत नाही आणि आपल्या शरीरावर खूप परिणाम होत असते तेलकट वस्तू तर अजिबात खायला नाही पाहिजे पण आपण खातो आपल्याला खूप आवड असते तेलकट पदार्थ खायची